म्हणी हा मराठी भाषेतला एक खूप छान भाग आहे त्यामुळे म्हणी वापरलं तर भाषेला सौंदर्य प्राप्त होतं असं माझं स्पष्ट मत आहे आमची आई जोपर्यंत होती तोपर्यंत तिच्या तोंडात भरपूर दिवसभरात म्हण येणारच आणि त्याचा पाळणा मी पुढे नेलेला आहे पण पुढची पिढी एक म्हण वगैरे बोलताना आता दिसत नाही उदारणार्थ बघा वासरात लंगडी गाय शहाणी हे कितीतरी खूप छान म्हण आहे बघा राजा बोले दाढी हाले हलवायाच्या घरावर तुळशीपत्र दिव्याखाली अंधार किती चालशील भराभर दोन पाय बरोबर घरोघरी मातीच्या चुली एकाहून एक सर्रास अशा या म्हणी आहेत वासरात लंगडी गाय शहाणी तर कितीतरी की साधारण माहितगार असलेला माणूस आणि ते एकदमच अज्ञानी लोकांमध्ये एकदम राजा बनून राहून जस शकतो आणि किंवा एखादा राजा बोले दाढी हाले म्हणजे सगळेच घरातले अधिकार हा एकवटून बसलेला माणूस असतो तो निर्णय घेणार तेच तर मग राजा बोले दाढी हाले किंवा हलवायाच्या घरावर तुळशीपत्र हे कितीतरी छान मराठी भाषेची हे अलंंकार आहेत वाक्प्रचार आणि म्हणी हे खूप मराठी भाषेचं सौंदर्य आहे